आमच्या इथे आलमप्रभू देवस्थान नावाचं पर्यटनस्थळ आहे जिथे सावलीची व्यवस्था नाही आहे तिथे जाण्यासाठी रोड रोडही चांगलं नाही आहे आणि तसा विचार केला तर त्याचं जे कडा आहेत बाजू आडबाजूच्या तिथून तिथं ग्रील वगैरे काहीच नाही आहे ज्यामुळे एखादे लहान लहान मुलांना धोका आहे त्यासाठी ग्रामपंचायतीला यावर काहीतरी निर्णय घ्यावे व काहीतरी कृती करावी असे मला वाटते आहे